अकोल्यामध्ये वृद्धाश्रम बालसंगोपन असे तर काही गरज असतातच पण जास्त करून वृद्धाश्रम नाही आहेत आणि कसं आपापले जबाबदारी जर सर्वांनी घेतली तर वृद्धाश्रम हे राहणारच नाही आणि असे काही उपक्रम करायची पण गरज पडणार नाही